भारतीय चित्रपटाचा विचार करत असताना जुने चित्रपट छान वाटतात जुन्या चित्रपटांना स्टोरी असते आणि गाण्याचं प्रमाण हे जास्त असतं जुने चित्रपट हे संगीतानीच जास्त हे प्रसिद्ध होतात किंवा गाजतात सिनेमा बघत असताना थोडेसे पौराणिक थोडंसा काहीतरी आपल्याला संदेश देणारे असे आपण चित्रपट पाहिले पाहिजेत संगीताचा विचार केला तर सध्याचं संगीतही छानच आहे परंतु पूर्वीच्या संगीताचा विचार करत असताना त्या जुन्या संगीताला हा शास्त्रीय संगीताचा पाया हा चांगला असल्याचा आपल्याला दिसून येते मालिकेचा विचार करत असताना एक करमणूक म्हणून मालिका पाहाणे ठीक आहे परंतु सध्याच्या मालिकाचा विचार करत असताना त्या मालिकांमध्ये स्त्रियांच्या वर चांगलं वाईट हे पाहत असताना सारखं कपटनीती वगैरे दाखवली जाते त्यामुळे त्या काही फारशा पाहाव्याशा वाटत नाहीत जु आवडता अभिनेता म्हटलं तर जुन्या काळातला धर्मेंद्र आहे सध्याचा अमिताभ बच्चन आहे सध्याची सुद्धा विचार केली अजय देवगण आहे आमीर खान आहे नंतर चित्रपटगीतांचा विचार केला तर शास्त्रीय संगीत मला जास्त आवडतं आणि चित्रपटगीतं संगीतावर आधारित आवडतात आवडतात गायक किशोर कुमार सर किशोर कुमार मोहम्मद रफी हे आहेत